पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी वगैरे असं काय मी करत नाही हां पण मी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हल्ली उन्हाळ्यामध्ये वगैरे पक्ष्यांना तहान वगैरे लागते त्यामुळे माझ्या छप्परावर किंवा गॅलरीमध्ये वगैरे मी किंवा छप्परावर असं भांड्यामध्ये पाणी वगैरे भरून ठेवायचं पक्ष्यांसाठी आणि कधी इकडे पक्षी आले तर त्यांच्यासाठी धान्य मी घालायचो म्हणजे जसं की तांदूळ वगैरे असं काही गोष्टी असतात जे चणे वगैरे असे प्रकार मी पक्ष्यांसाठी घालयचो खायला